हा अंकिता मी मॅडम बोलत आहे मी म्हणत होते की तुझं ग्रामरही थोडंसं कच्चं आहे ग्रामरमध्ये थोडीशी कच्ची आहे आणि तुला इंग्लिशही व्यवस्थित वाचता येत नाही आहे हां तर तू थोडंसं तुझं लक्ष केंद्रित कर इंग्लिशवरती आणि ग्रामरमध्ये आणि गणितात गणितामध्येही तुझं तसंच प्रॉब्लेम आहे तर तू गणिताचे पण एक्स्ट्रा क्लासेस करू शकतेस ठीक आहे मग तू थोडंसं लक्ष केंद्रित करत जा क्लासमध्ये अच्छा ठीक आहे आपण उदयापासून मग तुला समोरच्या बेंचवर बसवत जाऊ हा जेणेकरून तुझ्या लक्षात पण राहील आणि तुझा मनही लागेल त्यात अच्छा अच्छा ठीक आहे आपण उद्यापासून तुला समोरच्या बेंचवर बसवत जाऊ आणि तुला एक्स्ट्रा क्लासेस लावायचे असले ग्रामरचे आणि मॅथचे तर तू लावू शकतेस अच्छा ठीक आहे मग त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित कर

बाकी सबजेक्टमध्ये तर ठीक आहे पण थोडंसं मॅथ आणि ग्रामर हो ठीक आहे ठीक आहे चालेल तेवढे क्लास वगैरे तू लावून घे आणि क्लास ट्युशन जर लावलं तुला जास्त फायद्यामध्ये पडेल कारण की तुझ्यामध्येच प्रोग्रेस होईल अच्छा ठीक आहे कर मग तेवढं क्लास वगैरे लाव तू हा आणि क्लासमध्ये पण थोडं लक्ष देत जा अच्छा ठीक आहे चालेल